आणि काबरा नगरला आहे

पवन सेंटर आहे पवन पाणीपुरी शेंटर

हो ठीक आहे ठीक आहे द्यानं दहा रुपये हां शेवपुरी पण वीस रुपये प्लेट आहे ते चाळीस रुपये शेवपुरी वीस रुपये ठीक आहे ठीक आहे घेऊन या हो

हो भेटू शकेल ना भेटू शकतं आहे या घेऊन जा

हां हां ठीक आहे ठीक आहे या

बरं बरं या बरं बरं पॅक पॅक करून ठेवायचं का बरं बरं ठीक आहे ठीक पॅक करून ठेवू न या बरं बरं ठीक आहे हो आहे ना बदाम शेक पण आहे

बरं बरं बरं ओके काबरा नगरला त्या याच्यापाशी मारुती मंदिरपाशी हां आणि तुमच्या घरचा पत्ता काय आहे बरं बरं बरं बरं बरं पैसे पैसे पाठवून द्या फोनपे करा किंवा पैसे पाठवून द्या आणि फोन मी ते प त्या पाठवतो आम्ही हो छान एकदम भारी आहे सगळं अगदी बरोबर सगळं तुम्ही हो हो ना एकदम बरोबर सगळं बरोबर आहे नाही नाही ठीक आहे हो ओके